मला तर फोटोग्रॉफीची खूप आवड आहे आणि माझ्या परिस्थितीमुळे मी ते करू शकले नाही तर मी माझ्या मुलाला नक्की शिकवेल आणि त्याच्यात करावा कराला पण लावेल तशा तर बऱ्याच संस्था आहे तिथे फोटोग्रॉफीची पदवी मिरू शकते पण मी काही नावे सांगते आणि काही ठिकाण पण आहे पण मला ते पूर्ण सांगणे शक्य नाही तर मी सांगू शकते काही साईन क्रॉप अॅकेडमी पुणे आणि दुसरं आहे फास्ट टॉक फोटोग्रॉफी मुंबई आणि तिसरं आहे उडान स्कूल ऑफ फोटोग्रॉफी मुंबई आणि चौथं आहे भारतीय विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्रॉफी पुणे एवढ्या मला माहिती आहे आणि म्हणजे एवढ्या माझ्या पाठ आहे तशा तर भरपूर आहे पण मी एवढ्या सांगू शकत नाही